हॅलो हां आत्या कशी आहेस हो अगं कंटाळा आला म्हटलं आता जरा बो कंटाळा जरा बोलून घेऊयात गाव गावाला कसं झालं आहे वातावरण कसे चालले आहेत आंबे कसे येत आहेत काय म्हणते आहे हो त्याच्यापेक्षा तर मुंबईला जास्त वाईट आपली अवस्था मग मुंबई म्हणजे गरमी अच्छा बरोबर तेच आणि त्यात आपले आंबे आपण आंबे खातो आणखीन गरमीला इथे आमच्याकडे ए सीशिवाय बाहेर पडत नाही आम्ही आम्ही काय आम्हाला ए सीची सवय लागली इथे मुंबईत आत्ता जरा बाहेर कुठे गेलो का आम्हाला कंटाळा येतो घाम सुटतो गरमी होते गरमीने इथे आमच्याकडे किती उष्माघाताने इथे आमची माणसं मरत आहेत मुंबईत एवढं गरमी झाली आहे तेच ना नशिबाने माझ्या ऑफिसचा टायमिंग चांगला आहे म्हणजे साडे सात आठ वाजता जाते मग तेव्हा काही ऊन नसतं आणि निघते उशिरा संध्याकाळची त्यामुळे ऊन नसतं त्यामुळे तसं काय एवढं हे नाही पण आणि ए सीत असते पूर्ण वेळ म्हणून म्हटलं आज जरा सुट्टी होती हो ना

तेच म्हणून गावाला बरं वाटतं तेच

तेच आता विचार करते आहे थोडे दिवस सुट्टी घेऊन गावालाच येऊ राहायला जरा वातावरणात पण बदल होईल आणि जरा बरं पण वाटेल आणि तेवढ्याच तुझ्या मुलाशी गप्पा पण होतील काका पण काकांशी पण भेट होईल काकांशी पण किती दिवस झाले बोलले नाही आहे मग काकांशी पण बोलणं होईल तेच आता तेच विचार करते आहे तेच तेच तेच विचार करते आहे जरा नाही ना तिला अगदीच सहन नाही होत खूप जास्त खूप जास्त घेतो आता काय करणार पण स्कार्फ वगैरे बांधून फिरतो आम्ही पण काय बाहेर जावंच लागतं ना आपल्याला शेवटी तेच म्हणून मी विचार करत होते तेच ना आपलं ओरिजनल शेवटी ते गावालाच ते गावालाच ओरिजनल आपलं सगळं विदाऊट एनी केमिकल वालं असतं ते सगळं गावालाच आपल्या मिळतं म्हणूनच तर सुकृत एवढा गोरा आहे तेच ना बरं आहे नाही नाही का आवाज येतो आहे का माझा आता अगं कदाचित ते नेटवर्क नाही आहे मी करते रात्री काका आले की करते तुला रात्री फोन हो हो बरे आहेत सगळे आठवण काढतात या तुम्ही आं हो हो नक्की नक्की चालेल चालेल या या हां या तुम्ही